माझ्या इथल्या पर्यटनस्थळांबद्दल मी सरकारला आणि ग्रामपंचायतीला ह्या सूचना देईन की सग सगळ्यात प्र सर्वात प्रथम तिथं जे जे जे जे आपल्या शहरातली ठिकाणं आहेत पर्यटनासाठी योग्य ठिकाणं आहेत तिथं स्वच्छता सगळ्यात पहिले करून घेणं आणि त्याच्यानंतर ती स्वच्छता होण्याकरता आणि तिथलं सौंदर्य वाढण्याकरता निधी उपलब्ध करून तिथं त्याचा वापर करणं त्या निधीचा योग्य वापर करणं आणि तो वापर करून झाल्यानंतर आपल्या त्या पर्यटनस्थळांबाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याची जाहिरात वगैरे करणं हे मी नक्कीच सूचित करू शकतो त्यांना